मला खेळाडूबद्दल तर जास्त म्हणजे माहिती नाही आहे पण एक दीपक चिट्टे म्हणून होते जे हॉकीमध्ये त्यांचं नाव खूप गाजलेलं होतं काही वर्षा अगोदर विदर्भामध्ये आणि ते नॅशनल लेव्हलपर्यंत खेळलेले आहेत मी त्यांचं नाव मी ऐकलेलं आहे फक्त बाकी ह्याबद्दल मला तर जास्त माहिती नाही आहे